केळझर येथे गणपती देवस्थान आहे छान तिथे नेहमी आम्ही जात असतो तिथे सकाळी आरती संध्याकाळी आरती होत असते काककडे आरती होते त्या गणपतीच्या मंदिरात द साईबाबाचं मंदिर पण आहे गजानन महाराजाचं पण आहे लक्ष्मीचं पण आहे आणि भोलेशंकराचं पण आहे आम्ही तिथे जातो खेळतो लहानपणीपासूनच जात असतो आणि तिथं आम्ही स्वयं मार्गशीर्ष महिन्यात स्वयंपाक वगैरे करत होतो आ ते श्रावण महिन्यात बी करत असतो आम्ही स्वयंपाक वगैरे आणि जेवण मिळतात तिथे छान पुरणपोळीचं वगैरे आणि आपण असे काही खेळ दुकानं लागतात तिथे याना आता येणाऱ्या जानेवारी सतराला यात्रा पण आहे तिथे छान या किळ लहान मुलांचे खे खेळणे मोठ्यांचे पण सर्वच दुकानं येतात आणि कसे काही आपण साहित्य घेऊ शकतो आकाश पाळणे वगैरे येतात पार्क आहे तिथे केळझरला